हां हॅलो हां बोला ना हां हां बोला काका

बरं बरं काका बगा माझ्याकडे लिली आहे जास्मिन आहे पारिजातक आहे गुलाब आहे ऑस्टर आहे मोगरा आहे रातराणी आहे त्यानंतर एलिफंट बूष आहेत क्रिष्णा तुलसी आहेत नीलकमल आहे कृष्णकमळ आहे अशे भरपूर सारे राणारेत तुम्हाला कोनती हवी होती

आं हां मिळून जाईल ना काका फॅमिली आहे आता बघा आमच्याकडे जे रोप आहे तुम्ही जर फक्त छोटं एकदम रोप नेत असाल तर ते आणि हं रोप नेत असाल तर ते पन्नास रुपयाचं एक रोप आहे आणि जर थोडंसं झाड मोठं करून पाहिजे म्हणजे मोठ्या क क्वालिटीचं पाहिजे असेल जे तीस पस्तीस दिवसाचं झाड आहे ज्याला पंधरा एक दिवसात फुलं येतात तर ते झाड जातं दीडशे एक रुपयापर्यंतचं तुम्हाला कोणतं हवं होतं ते दीडशे रुपयाचं जे पस्तीस चाळीस दिवसाात झाड आहे ते दीडशे एक रुपयला जाते आणि रोप रोप रोप तर पन्नास रुपयाचं भेटून जाईल हां हां प्रत्येक रोपमधून हा न ठीक आहे न काका तुम्ही हे बघा आपले आता उन्हाचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपली नर्सरी थोडीशी सकाळच्या टाईमलेच आपण ओपन करतो कारण तुम्ही दुपारच्या टाईमला फुलं वगैरे नेले तर ते काय होते की झाडं त्यातले ते चिमून जातात तुमी सकाळी सकाळी आले हां त सकाळी सकाळी नेले तर बरं होईल तर हां हां हां हा ना तुम्ही जर वीस झाडाच्या वरचं नेलं तर मग आपण काही करू शकतो त्याच्यात आता तुम्हीही दहा दहा बारा झाडं म्हणताय तर मग त्याच्यात नाही बोलतता दहा बारा झाडात परवडत नाही आमाले पन विसन झा हां हां हां ठीक आहे न मग त्या तेव एवढ्या रोपं असेल तर मग तुम्हाला न तुम्हाला कन्सेशन भेटून जाईल हां हां हां पेमेंट तर पाहा तुम्ही सत्तर टक्के वगैरे पेमेंट करू शकता बाकीचं आता तुमचा ज पत्ता वरेगै निट देऊन द्याल तर आम्ही तुमच्या घरी येऊन वगैरे नंतर उरलेलं पेमेंट घेऊ शकतो म्हणजे तुमचा पत हां हां हां हां हां हां हा बरोबर हं हं चालेल चालेल ना तुम्ही म्हणजे हे फुलाची क्वालिटी पण जास्त आहे क्वांटिटी पण जास्त आहे चांगली आहे याची ठीक आहे ना तुम्ही ते तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिजे असेल तर ते पण तुमचा फायदा होईनच म्हणा त्याच्याबद्दल निश्चिंत रा हा हो हा ना होईल ना तुम्हाला त्याचा फायदा होईलच हं हं हं हं हा ना होतेल ना हा तुम्हाला त बरं बरं बरं ठीक आहे ह